माझ्या घरच्यांच्याचे कंडिशन नव्हती मला शिकवायची म्हणून मी लहानपणापासूनच होटेल्सवर काम केले कपड्याच्या दुकानात काम केले मग असा करता करता मी हर एक काम दुसरं दुसरं बदलवत गेलो त्याच्यानंतर मग मी गाडी शिकलो ड्रायव्हिंगचं काम केलं गाडी शिकलो असं एक एक कठनाई म्हणून प्रश्न येत गेले आणि मी त्यांना पार करत गेलो तेव्हा मी माझं करियर चुनलं माझं करियर मी असं चुनलं का माझं मला गाडीच चालवायचीय मला स्वतःची गाडी मला पाहायचंय सगळं असं वगैरे असं